मी माझ्या घरी भांडे जे तेलकट वगैरे भांडे असतात तर त्यामध्ये सर्वप्रथम मी पाणी वगैरे टाकतो कारण की त्यामुळे जे तेलकटपणा असतो तो त्याचा निघून जातो त्यानंतर मी ते एकदा भांडे धुवून घेतो त्यानंतर जे साबण किंवा पावडरचा वापर करून मी ते घासणीनं वगैरे घासून वगैरे घेतो आणि त्यानंतर त्यावरती पाणी वगैरे टाकून ते स्वच्छ करून घेतो आ आणि त्यानंतर ते उन्हामध्ये सुकायला ठेवून देतो त्यानंतर जे तेलकट भांडी ते मी पावडर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स वगैरे तर त्याचा यूस करून मी ते घासून घेतो आणि त्यानंतर त्यावर पाणी टाकून ते स्वच्छ प्रकारे धुवून घेतो